सर आम्हाला एक नवीन कार घ्यायची होती तुम्ही आम्हाला नवीन कार कुठली चांगली आहे ते सांगू शकता का आम्हाला पाचसहा जणांसाठी पाहिजे होती तर कमी रेटमध्ये आणि चांगली क्वालिटी असलेली एखादी कार असंल तर तुम्ही सांगता का आमचं दहाबारा लाखापर्यंत आहे त्यावर तुम्ही सांग

हो सर चालेन आम्हाला किमतीचं काही नाही थोडं मागंपुढं होऊ शकतं फक्त आम्हाला कार चांगली पाहिजे तिने त्रास दिला नाही पाहिजे म्हणजे लव काही खराब झाली नाही पाहिजे डिझल पण कमी लागलं पाहिजे अशी एखादी चांगली कार तुम्ही सांगा आम्हाला हा सर आमच्याकडे पूर्ण ते पैसे नसतील कॅश तर मग तुम्ही आम्हाला हप्त्यावर देऊ शकता का हो सर चालेल त्याला काही व्याज वगैरे लागंल का बर ठीक आहे चालेन सर आम्ही तुम्हाला ना आमचं नक्की झालं की परत कॉल करतो हो सर चालेल ठीक आहे ध हो धन्यवाद